उच्चशिक्षण देणारी राज्यातली अशी खूप प्रमुख विद्यापीठं आहेत महाविद्यालयं आहेत जे अगदी शिस्तीचं शिक्षण देतात आणि महत्वाच्या गोष्टींचे शिक्षण देतात जसं की पब्लिक ॲडमिनिस्ट्रेशन असेल आणि पब्लिक ॲडमिनिस्ट्रेशन गवर्नन्स आर्ट्स अँड कल्चर लिट्रेचर आणि इतिहास सायन्स बायॉलॉजी मायक्रोबायॉलॉजी केमेस्ट्री फिजिक्स अशा अनेक विषय हाताळणाऱ्या युनिव्हर्सिटीज आहेत प्रत्येक युनिव्हर्सिटीमध्ये अशा विव विविध अभ्यासक्रमांच्या अभ्यासक्रमांचा अभ्यास केला जातो जसं की शिवाजी युनिवर्सिटी ऑफ कोल्हापूर मुंबई युनिवर्सिटी पुणे युनिव्हर्सिटी आहे आणि एमआयटीज आहेत जसं की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा युनिव्हर्सिटी आहे सिम्बायोसिस इंटरनॅशनल युनिव्हर्सिटी आहे ह्यासारख्या अनेक युनिव्हर्सिटी आहेत ज्या विशिष्ट प्रवर्गासाठीच नाही पण सगळ्या प्रवर्गांसाठी शिक्षण पुरवण्याचं काम करतात वेगवेगळ्या क्षेत्रांमधली माहिती देण्याचं काम करतात आणि खूप काही नवीन शिक्षक नवीन टेक्नॉलॉजीज नवीन नवीन नवीन फॅकल्टीज ह्या आपल्या महाराष्ट्रात आपल्याला पाहायला मिळतात जसं की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर युनिवर्सिटी ऑफ मराठवाडा असेल परत युनिव्हर्सिटी ऑफ मुंबई असेल राष्ट्रसंत तुकडोजी महाराज युनिवर्सिटी असेल जी नागपूरला आहे सायकॉलॉजी इंग्लिश हिस्ट्री केमिस्ट्री फिजिक्स अशा विषयांचं तिथे ज्ञान मिळतं कवी कुलगुरू कालिदास संस्कृत युनिव्हर्सिटी आहे महाराष्ट्रा युनिवर्सिटी ऑफ हेल्थ सायन्सेस आहे जिथे हेल्थ सायन्स बाबतीत ज्ञान दिलं जातं परत डॉक्टर बाबासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठ आहे जिथे ॲग्रीकल्चरबद्दल ज्ञान दिलं जातं डॉक्टर पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ आहे जिथे अशा गोष्टींचा अभ्यास केला जातो गोंडवाना युनिवर्सिटी आहे वसंतराव नाईक मराठवाडा युनिव्हर्सिटी आहे पुन्हा मापसू नावाची म्हणजे महाराष्ट्र ॲनिमल अँड फिशरी सायन्सेस युनिव्हर्सिटी अशा काही अशी एक युनिव्हर्सिटी आहे परत स्कूल ऑफ बिझनेस एन एम एम आय स एन एम आय एम एस अशा मॅनेजमेंट इन्स्टिट्यूट्स आहेत अशा खूप युनिवर्सिटीज आहेत ज्या आपल्या राज्यात वैविध्यपूर्ण शिक्षण देण्याचा प्रयत्न करतात विविध क्षेत्रातलं ज्ञान देण्याचा प्रयत्न करतात आणि त्यामुळे आपल्या महाराष्ट्राचा शिक्षणाचा उच्चांक नक्कीच आपण गाठण्याचा प्रयत्न करतो